धाग्यांचा लूप्स जोडून म्हणजे आपण कापड तयार करतो आणि त्याची पद्धत असते अनेक प्रकारची कपडे तयार करण्यासाठी वापरले जातात विणकाम हाताने किंवा मशीनने केले जाते विणकामामुळे टाके तयार होतात एका ओळीत एका ओळीत किंवा एकतर सपाट किंवा गोलाकार विणकाम सुईकर एकाचवेळी अनेक सक्रिय टाके असतात विणलेल्या फॅब्रिकमध्ये जोडलेल्या लूपच्या अनेक सलग पंक्ती असतात ज्या पुढील आणि मागील पंक्तीस जोडतात प्रत्येक पंक्ती तयार होतात प्रत्येक नवीन तयार केलेल्या लूपच्या आधीच्या पंक्तीमधून एक किंवा अधिक लूप मधून खेचला जातो आणि गोणींसुईवर ठेवला जातो जेणेकरून आधीच्या पंक्तीतील लूप उघडता दुसऱ्या सुईवरून खेचता येईल असेच जसे फायबर्सवर सुद्धा करतात वळण जाळ्यामध्ये भिन्नता असते सुईचा आकार वेगळा शिलाईमशीनचा प्रकार रंग पोत जाळी उष्णता असे टिकून ठेवणे आणि पाणी प्रतिरोगता आणि अखंडता या असं विविध गुणधर्म असं आपण विणलेल्या कपड्यांचा विधीसाठी आपण मग हे करतो विणतो आणि पारंपरिक कापड तर आपला नेहमीचा जसा शर्ट आहे पायजमा पँट पीस वगैरे असे आपण तयार करतो तर हे एक वेगवेगळ्या मशीनद्वारे किंवा हा विणकामाद्वारे हे तयार करतात